हॅलो मी जे रेस्टॉरंटमधून जे ऑर्डर दिली होती त्यात मला त्या यादीमध्ये मला आणखी काही अॅड करायचं होतं आईस्क्रीम केक हलवा आणि स्टार्स मेन कोर्स आणि डीझर्ट असे काही मागवायचे होते तर मला सांगशाल का की कोणत्या कोणत्या हे आहेत तुमच्याकडे व्हरायटीज कोणत्या कोणत्या आहे जाड किवा पातळ क्रीम सूपचे क्रीम सूप्स कॉमन आहे का बिस्क थिक सूप खास आणि कम सून कनझुमिंग हां बोर्श सुप्स टोमॅटो टोमॅटो केचअप हां एक बुर्जी अंड्याची अंडा बुर्जी आणि आपलं अजून अंडा बुर्जी आणि मलाइकी कोप्ता आणि पनीर आणि अशी काही ऑर्डर आहे जी मी दिलेली आहे तर हे ऑर्डर सर्व उपलब्ध आहे का तुमच्याकडे हो का हां ठीक आहे तर तुम्ही डीझर्टमध्ये पण आणून दया मी तुम्हांला यादीमध्ये टाकलेलं आहे तर प्लीज ही ऑर्डर मला लवकरात लवकर पोचवून द्या हो